हॅलो हां नमस्कार उबर कस्टमर केअर का हां नमस्कार हां मी आदित्य म्हात्रे बोलतो आहे मी आता कॅब बुक केलेली अलिबाग एष्टी स्टॅन्डवरनं नागावपर्यंत जायला पण काय झालं कॅब मी आपल्या ॲपवर बुक केली पण त्यांनतर जो आपला ड्रायवर आहे त्याचा मला फोन आला आणि तो बोलतो आहे की तो एष्टी स्टॅन्डच्या लोकेशपनपर्यंत येऊ नाही शकत आहे

हां मॅम मी आत्ताच एक पंधरा मिनटं आधी कॅब बुक केली आपल्या ॲपवर आणि काहीतरी तीनशे पंच्याहत्तरचं पेमेंट होतं ते पण मी ऑनलाईन गुगल पे केलेलं आहे हां मॅम हां मॅम काहीतरी त्या ड्रायवरच्या म्हणजे गाडीला काहीतरी इशू झाला प्रॉब्लेम म्हणून त्यांनी राईड कॅन्सल करायला म्हणून फोन लावला हां काही नाही मॅम मी दुसरी कॅब बुक करीन फक्त मला माझं जे पेमेंट आहे ना ते रिफंडची काय प्रोसेस आहे वगैरे ते सांगा ओके ओके मॅम चालेल म्हणजे सात दिवसात मला माझं पेमेंट रिफंड येईल का ओके मॅम कारण प्लीज थोडं अर्जेंट पेमेंट रिफंड करा ओके मॅम चालेल ओके चालेल मॅम ठेऊ